हॅलो हां मॅडम मला माझ्या मुलीची ॲडमिशन करायची होती के जी वनमध्ये तर तुम तुमच्या स्कूलमध्ये काय काय व्यवस्था आहे फीस वगैरे किती आहे अच्छा चालेल चालेल ना पंधरा हजारमध्ये गाडी वगैरेचा खर्च त्याच्यामध्येच येईल का ठीक आहे चालेल चालेम मग ठीक आहे चालेल चालेल थँक्यू मॅम थँक्यू हो आम्हाला ॲडमिशन करायची आहे मला माझ्या मुलीची ॲडमिशन करायची होती हो येऊन जाईल मी उद्याला ठीक आहे